गुरुकृपा ट्रॅव्हल एजन्सी ओके हां मी एक कॅब बुक केली होती चार जणांसाठी हां आम्हाला लोणावळ्याला आज मॉर्निंगला पाच वाजता निघायचं होतं हां बुक झाली होती कार ड्रायव्हर सकाळी पाच वाजता येणार पण होता काल रात्री त्याचा कॉन्टॅक्ट झाला आज सकाळी तो पाच वाजता आला नाही आम्ही ट्राय करत आहे त्याला कॉल करत आहे सारखा त्याचा फोन तो उचलत नाही आहे आता बघा आता पाचचे साडे सहा झाले दीड तास लेट आम्हाला रात्री परत रिटन यायचं आहे मुलं आहेत सोबत दोन इतका उशीर इथेच झाल्यानंतर पुढे कसं होणार ना पुढे जर गेल्यानंतर काय बघायला तर मिळायला पाहिजे आणि तुम्ही जर सर्व्हिस देत आहे चांगली आणि आम्ही आधीच बुक केलं आहे तुम्ही कमीटमेंट करत आहे की या टाईमला येणार बुकिंगचे पैसे वगैरे ॲडवान्स घेत आहे मग वेळेत यायला नको का कमीटमेंट कमिटमेंट असते ना असा कसा तुमचा ड्रायवर ठेवला आहे तुमी की जो फोन उचलत नाही नाही नाही जाऊ दे जाऊ दे आता साडेसहा झाले मला आता तुमच्या एजन्सीसोबत जायचंच नाही आहे कॅन्सलच करून टाकायचं आहे माझं पेमेंट मला रिटन पाहिजे नाही नाही कापून बिपून काही नाही मला पूर्ण पूर्ण पेमेंट पाहिजे मला कारण चूक तुमची आहे माझी चूक नाही आहे हां आणि नाही दिलंत तर मी तक्रार करेन आं प्लीज ओके